माझ्या आजे आजोबांचं शिक्षण चौथी तिसरी झालं असेल मला नेमकं माहीत नाही पण आईवडिलांचं शिक्षण दहावीपर्यंत झालेलं आहे आणि त्यांना लहानपणी शिक्षणाच्या शैक्षणिक संधी खूप काही उपलब्ध न्हवत्या कारण त्यामध्ये विविध अडचणी होत्या तसेच सर्वात महत्त्वाची म्हणजे आर्थिक अडचण कारण प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळेलच ही त्या काळात कठीणच होतं कारण त्या काळात आर्थिक अडचणी एवढ्या असायच्या की शिक्षणा शिक्षण शिकायला मिळेलच असं नव्हतं त्यामध्ये जेवायची सोय प पहिल्यांदा त्यांची प्राथमिक उद्देश हा त्यांचा जेवण्याचा असायचा म्हणजे पोटापाण्याची सोय असायला हवी नंतर मग शिक्षण असं तेव्हा त्या काळात होतं आणि त्यांना लहानपणी चांगल्या शैक्षणिक संधी कधीच मिळाल्या नाही कारण माझ्या आईच्यानुसार त्यांना शिकण्यासाठी नऊशे रुपये लागत होते की पुढील शिक्षण त्यांना ग्रॅज्युएशन करायचं होतं त नऊशे रुपये लागायचे पण त्यांना नऊशे रुपये नसल्यामुळे ते शिक्षण शिकू शकलं नाही पुढचे तसंच माझ्या वेगवेगळ्या तसेच ती वेगवेगळी परिस्थिती सांगते त्या काळातील की तिच्या बहिणीसाठी पण तिला अशीच आर्थिक अडचण आली होती तर तिला पण त्या काळात संधी नव्हती स्त्री आहे म्हणून नाही पण त्यांना पैशाची परिस्थिती अशी होती की ते पैसे नसल्यामुळे ते शिकू शकले नाही माझ्या वडिलांना पण शिक्षणाची संधी होती पण त्यांना आर्थिक अडचणीमुळे त्यांना पहिले काम शोधावं लागत होतो म्हणून त्यांना कामामुळे अभ्यास किंवा शिक्षण पूर्ण करू शकले नाही ते ते फक्त दहावीपर्यंत शिकले आणि आता त्या अडचणी खूप सुधारणा झालीय कारण आता प्रत्येकजण शिक्षणाला महत्त्व देतं त्यामध्ये आर्थिक अडचण तरं आहे असतातच मना आता पण आर्थिक अडचण आहे कारण सामान्य वर्गातील सामान्य वर्गातील जर एखादा विध्यार्थी असेल तर त्याला शिकायचं असेल तर त्याला त्याला सगळ्यात पहिले कोणताही प्रश्न पहिला उभा असतो तो तो असतो की बा पुूढचं शिक्षण करण्या्साठी त्याच्याजवळ पैसा आहे का पण आता सरकारच्या विविध योजना विविध स्कॉलरशिप विविध शैक्षणिक उपक्रम राबवत आहे की ज्यामुळे आपल्याला जेंव्हा सामान्य वर्गातील विध्यार्थी वर्ग आहे त्याला शिक्षणासाठी विविध सोयी उपलब्ध झाल्याय जसे आपल्याला विविध स्कॉलरशिप भेटात भेटतात जसे जर तुम्ही यू जी सी नेट जी आर एफ असाल तर तुम्हाला पी एच डी पूर्ण करण्यासाठी सरकार तुम्हाला स्कॉलरशिप देतं जर तुम्ही डॉक्टर करायचं असेल तुम्हाला तुम्हाला विविध कॉलेजमध्येे अर्धी फी भरावे लागते आणि अर्धी फी सरकार तुम्हाला भरून देते तुम्हाला बाहेरगावी शिक्षण करायचं असेल तर सरकार तुम्हाला मदत करते की बा तुम्ही त्याची तुमचं बाहेर जाऊन शिक्षण पूर्ण करण्या्चं स्वप्न पूर्ण करू शकता अशा विविध उपक्रम राबून सरकार आत्ता आर्थिक अडचणीचं जे आर्थिक अडचणीचा जो प्रश्न आहे की बा आर्थिक अडचणीमुळे शिक्षणाची संधी उपलब्ध होऊ शकत नाही तर ते सरकार आपल्या परीने पूर्ण करत आहे त्यासोबतच त्याला अजून काही पर परिस्थिती असू शकते की बा तो त्यांच्या घरची परिस्थिती म्हणजे सामाजिक परिस्थितीनुसार पण शिकू शकत न्हवते अगोदर की तू अस्पृश्य आहे म्हणून तू शिकायचं नाही किंवा तू ह्या धर्मातला किंवा ह्या जातीतला आहे म्हणून तू शिकायचं नाही पण नाही आता तसं पण नाही आता प्रत्येकालाच व्यक्ती कोणत्याही जाती धर्मातला असो किंवा कोणत्याही समुदायातला असतो तो शिकू शकतो ह्यासाठी सरकार सामाजिक विविध उपक्रम राबवतात आणि सोबतच त्यांना अवेअर करतात की तुम्ही कशाप्रकारे तुमच्या जीवनात सुधारणा आणून शिक्षणामुळे तुमच्या जीवनात सुधारणा आणून तुम्ही पुढं जाऊ शकतात आणि तुमच्यात जे प्रश्न निर्माण होईल पुढे की आर्थिक अडचणीमुळे मी शिकू शकले नाहीत तुमची आर्थिक अडचण पण शिक्षणामुळे तुम्ही भागू शकतात हे त्यामध्ये विविध उपक्रम राबून सरकार ह्या सर्व अडचणींना दूर करण्या्चा प्रयत्न करतंय